पाणीपुरी आता वेगवेगळ्या फूड आयटम्सची नावं सांगायची झाली तर माझी फेवरेट पहिल्यात एक नंबरला माझी फेवरेट येतं ते म्हणजे पाणीपुरी पावभाजी रगडा चाट गरमागरम झुणका भाकर पुरणपोळी कटाची आमटी परत झणझणीत तांबडा पांढरा चिकन मटण पनीर टिक्का